जेव्हा मी बऱ्याच लोकांसाठी स्वयंपाक बनवला तो वेळ माझ्यासाठी खूप कठीण होता तेव्हा मला खूप विचार आले होते की मी इतक्या लोकांचे जेवण कशी बनवणार त्यांच्यासाठी काय काय बनवणार आणि ते सगळं बनवायसाठी मला किती सामग्री लागेल किती वेळ लागेल मला किती पोळ्या घालावं लागतील मला किती भात मांडावं लागेल या सगळ्या गोष्टीचा मला खूप विचार आलेला मला बाजारातून भाजी किती आणावं लागेल या सगळ्या गोष्टी आणि ते सगळे स्वयंपाक लवकर लवकर करण्यासाठी मी बाजूच्या घरून मोठा गॅस स्टो आणला मी भाजीचंही कापकूप आधीच करून ठेवलं होतं भातही मी आधीच मांडला आणि डाळीला लवकर उकळी यायला पाहिजे म्हणून त्याला म त्याला गरम पाण्यात आधीच भिजवून ठेवलं होतं पोळ्याचं पीठही मी दहा पंधरा मिनटं आधीच भिजवून ठेवलं होतं त्याला चिक्की आल्या पाहिजे म्हणून आणि या गोष्टींनी माझा लवकर स्वयंपाक झाला